हॅलो आज मला रात्री चित्रपट पहायची इच्छा आहे त्याकरिता मला एखादी पारिवारिक चित्रपट बघायचं आहे जसे की हम आप के हैं कौन तर त्यासाठी तुम्ही मला कुठला चांगला चित्रपट सजेस्ट करू शकता का जेणेकरून मी तो चित्रपट बघेल व त्यातून मला माझ्या घरच्यांना काही प्रेरणा मिळेल काही शिकायला मिळेल किंवा काही नवीन असं शिकायला मिळेल